मी आवळा हेयर ऑईल हे तेल युस केलेलं आहे ते मला अजिबात आवडलं नाही त्याने माझे केस पण खूप गळायला लागले पहिल्यानं तरी चांगलं वाटलं नंतर पण त्याचा रिजल्ट मला खूप वाईट आला केस हळूहळू गळण्यास सुरुवात झाली तरी मला ते लक्षात आलं नाही मी ते युज करत गेली पण ते तेल लावल्यानंतर फारच त्रास सुरु झाला केसांचा केसगळती फारच वाढू लागल्या त्याच्यामुळे ते तेल मला अजिबात आवडलं नाही त्यात केमिकल वगैरे असल्यामुळे त्याचा रीजल्ट मला खूप वाईट आला माझे केस सुद्धा खराब झाले आहेत आणि रफ पण झाले आहेत केस केसं रफ झाल्यामुळे आणि त्याच्यानंतर ते केसांना पांढरेपणा पण लवकरच आला आहे काही दिवस मी ते वापरलं पण मला ते सुट न झाल्यामुळे ते बंद करून टाकलेय मी तरी मी त्याचा रीजल्ट पाहिला चांगला आहे का पण ते मला ते अजिबात पटले नाही मी तरी लावतच गेले पण ते अजिबात न पटल्यामुळे काही दिवसांनी मी ते बंद करून टाकलं आणि ते मला अजिबात आवडलं नाही आहे